नमस्कार माझं नाव दीपक मुरणकर आहे आणि माझ्या सध्या नोकरीच्या कामासाठी मला पॅन कार्डची आत्ताच गरज भासत आहे तरी कृपया नोकरीच्या प्रक्रियेसाठी पॅन कार्ड अत्यंत आवश्यक असल्यामुळे मला शक्य तितक्या लवकर माझं पॅन कार्ड पुन्हा मिळवायच आहे मी तुमच्या हेल्पलाईनवर संपर्क साधत आहे तरी जेणेकरून मला या प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल कृपया मला नवीन पॅन कार्ड मिळवण्यासाठी किंवा माझं हरवलेलं पॅन कार्डची डुप्लिकेट दुसरी कॉपी परत मिळण्यासाठी लागणारे जे काही टप्पे आहेत त्याची माहिती द्यावी माझी विनंती आहे की या परिस्थितीची कल्पना समजून मला पुन्हा छापण्याच्या जे काही प्रक्रिया असतील त्यांचं मार्गदर्शन व्हावं मला कोणते कोणते कागदपत्र लागतील कोणत्या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे आ अर्जाची फी किती आहे किंवा तुम्ही पाठवण्यासाठी डिलिवरी करण्यासाठी जी काही वेळ लागते ती त्याबाबत मला सविस्तर माहिती मिळावी माझा पॅन कार्ड क्रमांक मला आठवतो आणि मी तो तुमच्याशी शेअर करू शकतो त्याचबरोबर माझा आधार कार्ड जन्मतारीख आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर यासारखे इतर तपशीलही मी तुम्हाला देऊ शकतो तरी कृपया मला

मी जे काही सांगत आहे ते पुरेसं आहे का किंवा अजून काही तुम्हाला माहिती माझ्याकडून हवी आहे का ते तसे सांगा माझ्याकडून तुम्ही एव एवढं समजून घ्या की मला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचं आहे किंवा नवीन पॅड कार्ड किती दिवसात मिळू शकेल आणि त्याचा स्टेटस कसा असेल किंवा ट्रॅक करू शकतो का मी त्या गोष्टी जर ह्या प्रक्रिया लवकरात लवकर होतील त्यासाठी काही सेवा उपलब्ध असेल तर त्याची माहिती मला द्यावी माझ्या नोकरीसाठीची मुलाखत काही दिवसातच असल्या कारणामुळे मला पॅन कार्डची अत्यंत गरज आहे आणि त्यामुळे मला तुमच्याकडून लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ण व्हावी अशी विनंती आहे काही पोर्टल असतील किंवा ॲप असेल तर त्याच्यावरून जरी काही माहिती मिळवायची असेल तरी ती मला सांगा मी जेणेकरून जास्तीत जास्त लवकर ती मिळवण्याचा प्रयत्न करेन आणि मला लवकरात लवकर मिळेल अशी अपेक्षा करतो